इथे शिक्षकाची कमतरता असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांचं आडमिशन होत नाही यांना बाहेरगावी जाण्यास लागते पुणे मुंबई यास मोठ्या मोठ्या सिटीस साईटला जावाव लागते म्हणून ह्या वि विद्यार्थ्यांची भेट सावरणारी